हां सर बोला हां सर बोला बोला हां नितीन सर बरं बरं सर बरं कुठे नागावमध्ये आहे का अच्छा अच्छा बरं बरं सर काय आड बरं सर बरं तुमच्याकडे काय प्लॅन वगैरे आहे आर्किटेक्ट प्लॅन वगैरे काढला आहे की तुम्ही बरं बरं सर खरंतर पहिलं म्हणजे आपल्याला एकत्र येऊन भेटून बोलावं लागेल आणि हां म्हणजे आपण प्लॅन वगैरे काढू सगळं तुम्हाला जसं हवं आहे तसं आणि हे कन्स्ट्रक्शन कसं हवं आहे तुम्हाला लोड बेरिंग हवं आहे की आर सी सी लोड बेरिंग म्हणजे माहिती आहे ना सर जे आपण खाली खाली विटांची खाली आपला पाया आणि विटांचं बांधकाम आणि मग त्याच्यावरती स्लॅब म्हणजे त्याला कॉलम्ज वगैरे असं काही येत नाही स्टिलिंग कमी असतं त्याचं बजेट थोडं कमी असतं आणि जे आर सी सी आर सी सी जे आहे खालपासून फुटिंग घेऊन त्याला कॉलम करून त्याच्यावरती स्लॅब असं आहे त्याचं थोडंसं हे जास्त असतं म्हणजे कॉस्टिंग जास्त असतं हां आणि दुसरं म्हणजे हां हां हां आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हे म्हणजे कसं हवं आहे म्हणजे लेबर वर्कवर हवं आहे की डायरेक्ट लॉक अँड की आमच्याकडे येणार म्हणजे पूर्णपणे बांधून तुमच्या हातात आम्ही देणार असं पाहिजे तर ते आपल्याला बोलावं ला बोलावं लागेल कसं काय आहे ते बरं सर हे

बरं बरं सर गार्डनचं काम सर आपण करत नाही आहे गार्डनचं काम आपला माणूस आहे म्हणजे आपलाच आहे तो तो तुम्हाला करून देईल आणि कन्ट्रक्शनच्या बाबतीत आपण काय करू या आपण एकत्र भेटूया आणि पहिला तुमचा तुम्हाला जसा आवडेल तसा आर्किटेक्ट प्लॅन काढूया आणि त्याच्यानुसार आपल्याला मोजमाप आलं लांबी रुंदी काही आहे ते स्क्वेअर फुटवर आलं की मी तुम्हाला त्याचा योग्य तो भाव म्हणजे आपला मार्केट रेटपेक्षा कमी असा भाव देऊन तुम्हाला आपण ते बिलिंग करून टाकू या फक्त आता सर आपण दोन दोन हजार रूपये स्क्वेअर फुट लॉक अँड किचा घेतो म्हणजे पूर्णपणे बांधकाम वगैरे सगळं त्याच्यामध्ये फिटिंग्स वगैरे बातरूम्स वगैरे लाईट फिटिंग्स कन्स्ट्रक्शन पूर्ण टोटल म्हणजे सगळं मट्रेल वगैरे सगळं आमचं तुम्ही डायरेक्ट येऊन घरात राहायचं असं कंस्ट्रक हो हो हो हो हो सर हो सर सर हां हां तो आता मार्केट रेट आहे आपण भेटून बोलू या काहीतरी निगोशिएबल करू आपण आणि तुम्ही कामाबद्दल गॅरंटी ठेवा की आपण एकदम चांगलंच करून देऊ तुम्हाला आपलं पाहिजे तसं बरं सर आपलं सकाळी नऊ ते दहापर्यंत ऑफिस सकाळी नऊ ते संध्याकाळी दहापर्यंत असतं रात्री आणि हां मग माझे माणसं असतातच तिथे आणि मी ॲव्हेलेबल असतोच तुम्ही मला फोन करून या मी थांबेन तिथे हो बरं बरं बरं आपलं पूर्ण नाव सर बर बरं सर बरं सर भेटूया लवकरच हो ओके सर